हां हॅलो बोल काय रे माझं जन्मप जन्म दाखला तुला पाहिजे कशाला पासपोर्टसाठी अच्छा अच्छा अच्छा अच्छा अच्छा एक काम कर ना डीजीलॉकरमध्ये आहे माझा हो हो सेव केलेला आहे तुला मी त्यातून काढून पाठवतो चालेल ना हो हो मिळेल मिळेल एकदम व्यवस्थित सेव केलेला आहे आणि काही कागदपत्रांची आवश्यकता आहे काय तुला नको ना असेल तर सांग मग तेही पाठवतो सगळे डिजीलॉकरमध्येच आहेत माझे ओके ओके बाय